नमस्कार मी अनुश्री कुलकर्णी धाराशिवची मी रहिवासी असून मी एक व्यवसाय चालवते त्या व्यवसाया संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी मी आमचा एक महिलांचा एक म महिलांचा ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपला मला व्यावसायिक सहल घडवायची आहे की जेणेकरून आम्हाला तिथे जाऊन तिथल्या व्यवसायाची सगळी माहिती त्यांचं पॅकेजिंग त्यांचं प्रोसेसिंग त्यांचं त्यांची सगळी माल तयार करण्याची पद्धत हे सगळं स्वतः बघायचं आहे तर त्यासाठी आम्हाला धाराशिवहून बेंगलोरला जायचं आहे तर माझा हा नंबर रेल्वेच्या म रेल्वेच्या आधिकऱ्यांशी लागला आहे का मी त्यांच्याशी संपर्क साधला आहे का त्या बेंगलोरला जाण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनची मला काय माहिती मिळू शकते त्या ट्रेनचे नंबर आणि ट्रेनमध्ये आम्ही एवढ्या सगळ्यांचं मी नियोजन कसे करावे किंवा मला जर एवढे संख्या माझी जास्त असल्यामुळे माझ्याबरोबर येणाऱ्या सगळ्या म महिलांची संख्या जास्त असल्यामुळे मी दोन वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये करू शकते का बुकिंग